हां बोला हॅलो

हां बोला की बोला की

हां मिळू शकेल मग तुम्ही सभासद वगैरे होणार आहात का

हां हां नाही नाही आहे आहे आहे प्रोसिजर अशी आहे की तुम्हाला एक फॉर्म भरून घ्यावं लागेल काय तो आमच्या इकडे छापील फार्म असतो काय त्या फॉर्मवर तुमचं तुम येताना तुम्ही तुमचं एक फोटो त्यानंतर आधार कार्ड हां काय असं घेऊन या काय आणि मग इथं आल्यानंतर तो फॉर्म भरून घेऊन ते तुमच्याकडून हे करून घेतो आम्ही आणि फॉर्म फी पण आमची आहे आमचा एक तीनशे रुपये फॉर्म फी अशी बसते जे सभासद फी म्हणून असते ती काय ती नॉन रिफंडेबल असते म्हणजे ती काय परत नेऊ शकत नाही तर ती तीनशे रुपये फी असते ती फी भरून तुम्ही तो फॉर्म भरून सही करून दिलात ना की मग आम्ही तुम्हाला तुमचं नाव आमच्या रजिस्टरला आम्ही नोंद करून घेतो आणि त्याप्रमाणं आम्ही तुम्हाला तुमचं सभासदत्व म्हणून तुम्हाला आम्ही करू हे करून देतो मग तसं तुम्हाला तुम्हाला केव्हा जमत आहे ते सांगा त्याप्रमाणं तुम्ही या इकडं हां आमच्या इकडे सगळ्याच प्रकारची पुस्तकं आहेत अगदी लहान मुलांची वेगळी हे आहे एक त्यांचा लहान बालविभाग म्हणून एक वेगळाच भाग विभाग आहे त्यानंतर कथा कादंबऱ्यांचा एक वेगळा भाग विभाग आहे त्यानंतर धार्मिक पुस्तकांचा एक वेगळा विभाग आहे आणि सामाजिक आणि हे म्हणजे इतर वाचनासाठी म्हणून एक वेगळा म्हणजे असे चार आमच्याकडे विभाग आहे की त्यात तुम्हाला तुम तुम्ही एकदा सभासद झालात ना की तुम्हाला त्या सग ब बालविभाग मग तुमच्यात लहान कोण असेल तर त्यांना बालविभागाची पुलं पुस्तकं मिळतील त्यानंतर कथा कादंबऱ्या आहेत त्यांची पुस्तकं मिळतील कवितेची सुद्धा वेगळं आहेत छोटंसं हे आहे त्या कवितासंग्रह सुद्धा तुम्हाला वाचायला मिळतील त्यानंतर आध्यात्मिक तुमच्या जर का घरात कोण असेल तर त्यांना ते आध्यात्मिक आहे तर तेही वाचायला मिळेल त्यांना त्यामुळं तसं काय हे नाही तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सभासद झाल्यानंतर तुम्हाला आम्ही कुठल्याही तुम्हास पुस्तकं हे करू तेच एकदा पुस्तक नेलं ना की ते साधारणत चार ते पाच दिवसांत वाचून तुम्ही घरी न्यायचं पुस्तक चार ते पाच दिवसांत तुम्ही परत करायचं काय आणि परत येऊन तुम्ही तुम तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल त्या कार्डावर तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा नंबर असेल त्यामुळं प्रत्येक वेळेला कार्ड आणून कार्डावर ते पुस्तक हे करून तुम्ही ते घेऊन जायचं आहे पाच दिवसानंतर परत करायचं असं आहे त्याचं ते सांगता आमच्याकडे तीन हजार तरी आता सध्या पुस्तकं आहेत काय हां अजून त्याच्यात आता जर आता आमचं कसं असतं ही आमची लोकांच्या याच्यावर ही लायब्री सुरू आहे सार्वजनिक लायब्री असल्याकारणानं लोकांच्या देणगीवर अवलंबून असते त्यामुळे जसे लोक देणगी देतात किंवा जसं एक मोठी एखादी संस्था अशी असते की ती आम्हाला काही तरी एक असे रक्कम देते की लायब्री आमचं हे करावी म्हणून पुस्तकं खरेदी करावी म्हणून तर त्याप्रमाणं आम्ही ती ते पुस्तकं आम्ही प्रत्येक वर्षी थोडी थोडी खरेदी करत असतो ते सांगता वर्षाला एक शंभर दीडशे किंवा दोनशेच्या आसपास एक नवीन पुस्तकं प्रत्येक वर्षी आम्ही क खरेदी करून हे करू असतो आत्ता सध्या तरी आमच्याकडे तीन साडेतीन हजार तरी पुस्तके आहेत आमच्याकडं आत्ता सध्या तरी मराठी भाषेची पुस्तकं जास्त आहे त्यानंतर इंग्लिशची थोड्याबहुत आहेत काय आणि हिंदीची आहेत हिंदीमध्ये तुम्हाला कादंबरी आणि कवितासंग्रह जास्त मिळतील बाकीचे हिंदीमध्य जास्त उपलब्ध नाही आहेत आणि मराठीमध्ये म मराठीमध्ये तर सगळ्याच प्रकारचे आहेत ते काय प्रश्नच नाही आणि इंग्रजीमध्ये जे आहेत ना तर फक्त इंग्रजी बेसिक वाचनालयात असतात तशीच पुस्तकं आहे आणि ज्यांना कुणाला बाबा इंग्लिश चांगलं येतं अशा लोकांच्यासाठी म्हणून परदेशाच्या ह्यांची सुद्धा एक थोडीबहुत पुस्तकं एक त्यामुळे एक शंभर दीडशे पुस्तकं इंग्लिशमध्ये पण आहेत काय शक्यतो करून जास्त आमच्याकडं मराठीची पुस्तकं भरपूर आहेत हां तेच तुम्ही कसं आहे व तुम्ही शकतो होता तेवढं लवकर येऊन सभासद व्हा म्हणजे तुम्हाला हे ब म मिळेल काय की बाबा काय आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यापेक्षा जे लवकरात आम्हाला पण सभासद वाढवायचेच आहेत कारण जो लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी पुस्तकं वाचावीत आशा आमच्या हेतूनं आमची ही लायब्री आम्ही सुरू केलेली आहे तर आमची लायब्री सुरू करून सुद्धा आता जवळजवळ वीस वर्षं झालेली आहेत ओके ओके बाय हां